मी काही दिवसाअगोदर वर्धा जिल्ह्यालगत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला सहल म्हणून भेट दिली सहलीला जात असताना मला तिथे एक असं दृश्य दिसलं की त्याचा मी फोटो काढला तसा मला फोटो काढण्याचा फार छंद आहेच मी नेहमी कुठे पण सहलीला जातो तेव्हा माझ्याजवळ एक कॅमेरा ठेवून मी फो वेगवेगळ्या प्रकारचे फोटो कॅप्चर करीत असतो तो फोटो घेताना मला असं काही जाणवलं की जणू काही ती माझ्याशी एक निगडित अशी बाब आहे गोष्ट आहे की मी त्याला खूप प्रेमळपणे साठवून ठेवू शकतो ती एक फोटो होता एका आईचा आणि एका बछड्याचा आई आपला बछड्याला घेऊन नदीकाठी अशी बसलेली आहे की तिच्यामध्ये त्या बछड्याला कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही आहे ते पाहून मला म ते पाहून मला खूप काही शिकण्यासारखं वाटलं की माणूस माणुसकी म्हणून जगत नाही पण प्राणी जनावर हे आपले माणुसकी म्हणून जगतात माणसामध्ये जो दुरावा होत चाललेला आहे तो प्राण्यांमध्ये जाणवत नाही प्राण्यांपासून ते खूप काही शिकायला मिळतं आपल्याला तो फोटो पाहून आपल्याला असं वाटतं की एक माय आपल्या लेकराला कोणती काळजी न करता त्याच्या मनामध्ये कोणती भीती न बाळगता त्याला आपल्या जवळ ठेवू शकते आणि त्याचा चांगल्यापणे संगोपन करू शकते अशा अनेक गोष्टी त्यामागून शिकायला मिळतात प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या कारणापासून किंवा कोणत्या ना कोणत्या फोटो किंवा वस्तूपासून काही ना काही शिकलं पाहिजे असं माझं त्या फोटो मागचं मत आहे तो फोटो इतका छान वाटला की मी आज पण तो फोटो माझ्या संग्रहालयामध्ये साम अ सांभाळून ठेवलेला आहे